इतर पारंपरिक कला आणि हस्तकला आहे आमचा हा जो प्रदेश महाराष्ट्र प्रदेशामध्ये खूपच वैविध्यपूर्ण अशा हस्तकला आणि परंपराला विशेषतः आपण गडचिरोली एरियामध्ये जर आलो तर माळी माळी समाज कोलाम गोंड यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे स्वतःचे ते काय म्हटलं वेशभूषा जे करतात त्याची ते स्वतः तयारी करतात स्वतः ते विणतात त्यामुळे वेगळा असा तो त्यांचा पेहराव असतो पोषाख असतो त्यांना त्याब ओळखले जाते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ह्या जे काही विद्या आहे का जी कला आहे ती दुसऱ्या पिढीकडे जात असते कापड विणण्याचा कार्यक्रम इथे मातपुरामध्ये भरपूर चालायचं कोष्टी लोकं हे काम करायचे तर इथे कापड चांगल्यापैकी विणले जाते अशा प्रकारे मो मोठा समाज आहे मातीचे भांडे कुंभार लोकं विषय तर भद्रावतीचा उल्लेख करता येईल तिथे वेगवेगळ्या प्रकारची चिनी मातीच्या भांड्यापासून तर असे मडक्यापासून गाडग्यांपासून तर जे जे विविध सणांना लागणारे जे आहेत किंवा मुलांना खेळणी आहे ते मातीची खेळणी सुद्धा इथं तयार केली जातात लाकडांचं कोरीवकाम साठी तर सावंतवाडी फार प्रसिद्ध आहेत त्यावेळी लाकडात खेळणी विशिष्ट प्रकारे आणि ते वि वैज्ञानिक खेळणी सुद्धा इथे मिळतात आहे दागिन्या संबंधात वेगवेगळे दागिन्यांची वऱ्हाडामध्ये मग एकदाणी आहे किंवा आपण म्हणूया स्त्रियांचे जे दागिने हातामध्ये कडे आहे बांगड्या आहेत सुवासिनी पोत आहेत हे तर होतच आहे पण अन्य दागिने आहेत मग भुजांमध्ये वेगळ्या प्रकारचे पायांमध्ये जोडवे आहेत पायांमध्ये चाळ आहेत हे दागिनेसुद्धा बढवनचे इथले लोकल बस स्थानिक लोकच हे कामं करतात आहे तर वैविध्यपूर्ण अशी पारंपरिक कला आणि हस्तकला या दोन्हींचा एक सुगम संघ संगम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो आहे